वाहतुकीची उपलब्धता आणि प्रवासाचे पर्याय प्रवासाचे पर्याय म्हणजे आधी आपण प्रवास करायचे तर आधीच्या काळामध्ये बसच होत्या एश्टी बसा त्याच्यानी या रेल्वेगाड्यानीच प्रवास करायचे आपण पण आता ॲटो आहे मेट्रो आहे ई रिक्षा आली तर आता जसंजसं म्हणजे वाहाने तयार झाले तसतसं महागडीपण वाढली आता मग यॅटोनं गेलं तर यॅटोचे पैसे जास्त लागतात मग आपण एश्टी प्रवासाने करतो आता मेट्रो सुरू झाली तेव्हा मेट्रोचा प्रवास करत असताना कमी होतं फी त्याची आणि आता सर्व लोक मेट्रोचा प्रवास करतात तर वाढवूनही दिलं पैसे आधी दहा रुपयामध्ये बर्डी जाणं होतं आता वीस रुपये लागतात